हॅलो आपण गॅस सिलेंडर एजन्सीमधून बोलत आहात का नमस्कार सर हां मी नामदेव विष्णुचंद देव बोलतो आहे सातारा गोडोली परिसरातून तर सर मी उच्च शिक्षणासाठी आपल्या शहरामध्ये आलेलो आहोत आणि आमचे गॅस सिलेंडर वितरण पत्ता आहे गोडोली नाका शाहूनगर हां सर गॅस हा आम्हाला वितरण ह्याच्यामध्ये आम्हाला आता के व्हाय सी पूर्ण करायची आहे आणि के व्हाय सी नाही सर मी केली आहे त्याच्या दूर के वाय सी फक्त आत्ता जे आहे आम्ही ते आम्हाला जे भेटत नाही सिलेंडर लवकर तर सर सध्या पावसाचं वातावरण वगैरे चालू आहे आणि त्याचबरोबर मग गॅसची आवश्यकता आहे सर हा सर फॅमिली आहे सोबत फॅमिली पण सर आमचं पत्ता आहे शाहूनगर सातारामध्ये गोडोली परिसरामध्ये

हो सर सर आम्ही वापरू शकलो असतो सर गॅसच्या आम्हाला दुसरा असा काही उपलब्ध पर्याय नाही त्यामुळे आम्हाला अर्जंट हवा होता गॅस तर सर कृपया त्वरीत भेटेल का आम्हाला हा सर वेळ वेळ घ सर बघा ना प्रयत्न करा ना सर आम्हाला पाहिजे होता अर्जंट आणि तीन दुसरं काय आम्हाला उपलब्ध पण नाही त्यांना आम्ही नवीन आलेलो आहोत इथे श शहरामध्ये तर कृपया करून बघा एवढं ॲडजस्ट करा सर हा सर चार्जेस देऊ आम्ही चार्जेसचं काय प्रॉब्लेम नाही चार्जेस आम्ही आम्हाला भेटला की आम्ही तुम्हाला चार्जेस करू जसं सर ॲडवान्स चार्जेस वगैरे पाहिजे असेल तर तसं ते पण आम्ही करूया आपण सर लवकरात लवकर भेटले याची तयारी करतार का सर हो सर हो सर देऊ की आम्ही करू ना सर त्याचं पण क कागदपत्र वगैरे आम्ही दिलेली आहेत अगोदरच फक्त आमचं जे हां गॅस आम्हाला भेटलेलं नाही सर तेवढी तातडीने तत्परतेने प्रतिक्रिया करता का सर तेवढी आमची विनंती आहे तुम्हाला हो सर हो सर नक्की नक्की आम्ही आम्हाला गॅस गॅस भेटला किंवा आम्ही ॲडव्हान्समध्ये पण पेमेंट करतो काय अडचण नाही त्याचं त्याची आम्हाला प्रोसेस वगैरे आम्ही ऑफिसला वगैरे भेटावं लागेल का हो सर नक्की भेटू आम्ही ऑफिसला पण येतो भेटतो आम्ही तिथं तिथं बुकिंग वगैरे करतो गॅसची तसं काय अडचण नाही गॅस बुकिंग केल्यानंतर आम्ही त्याचं पेमेंट वगैरे करतो तुम्ही फक्त आम्हाला लवकर भेटले जे गॅस त्याची तयारी करा सर हो सर नक्की ओळखपत्र का हो सर ओळखपत्र आमचा हां सर माझा नाव आहे नामदेव चिंदे ओळखपत्र आय डी आहे सर तीन पाच सात चार तीन दोन हो सर हो नक्की ठीक आहे सर करा विनंती सर करताय का हो सर बरं थँक यू हो सर एस एम एस एस एम एस आला आहे सर मला चालतं एसे म स हो ओ टी पी सांगू का सर बरं ओ टी पी आहे सर आपला तीन दोन एक चार ओके थँक्यू सर